हॅलो श्रीकला डान्स ॲकॅडमी बरं बरं कशासाठी फोक डान्ससाठी ओके ओके ओके हां आम्ही फोक डान्समध्ये आमच्याकडे शिकवले जातात लावणी शिकवली जाते पहिली गोष्ट ग्रुप लावणी सिंगल लावणी म्हणजे सोलो परफॉमन्स दुसरं कोळी डान्स सोलो परफॉमन्स आणि ग्रुप परफॉमन्स शिकवले जातात गरबा आजकाल खूप मुंबईमध्ये खेळला जातो त्यामुळे मुंबईसाठी गरबा कॉम्पिटिशन्स असतात खूप प्राईजेस असतात पन्नास पन्नास हजार तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशल तयारी करून घेतो तर तुम्हाला कशामध्ये म्हणजे काय सध्या तरी क कुठे गेट टूगेदरसाठी करायचं आहे कंपनी फंक्शन आहे कॉलेज फंक्शन आहे का लग्न आहे अच्छा अच्छा ओके अरे वा वा वा थँक्यू थँक्यू आमचे युट्यूबवर खूप व्हिडीओ आहेत श्रीकला डान्स ॲकॅडमी टाकलं तर तुम्हाला आमचे सगळे श्टूडन्ट डान्स करताना दिसतील आणि अगदी तीन वर्षाच्या मुलापासून ते सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आम्ही सगळ्यांना नाचवतो म्हणजे ज्याला डान्स करता येत नसेल अशांना पण आम्ही डान्स शिकवतो त्याची तयारी पाहिजे फक्त बस हां समोरच्याची तयारी असेल अगदी सत पासष्ट सत्तर वर्षाच्या लेडीज पण खूप छान डान्स करतात आणि शिकतात हो बरोबर बरोबर आत्ता महाराष्ट्र गव्हर्मेंटनी पण असाच एक पाच पाच दिवसाचा डान्सचा कोर्स ठेवला होता माया जाधव वगैरे तिकडे शिकवायला आल्या होत्या तसं आमच्याकडे पण आम्ही रेगुलर डान्स शिकवतो आणि जर तुमच्याकडे लग्न असेल समजा तर लग्न असेल तर लग्नामध्ये आपण जी संगीत कार्यक्रम असतो त्याच्यासाठी पण आम्ही तयारी करून घेतो मग त्याच्यासाठी बॉलिवूड डान्स पण आहेत त्याच्यानंतर फोक पण आहेत नंतर पर्सनल डान्स असतात काहीकाही ते पण आम्ही बसवून घेऊ तर त्याच्यामध्ये तर अगदी नवीन नवखी लोकं असतात म्हणजे मुलीचे आईवडील असतील मुलाच्या का मामा मामी असेल तर तसे त्या थीमवरती आम्ही डान्स त्यांना गाणी सिलेक्ट केल्या करून देतो आणि त्यांच्याकडनं बसवून घेतो मजा येते त्या दिवसाची संगीत सभा एकदम धमाल सगळे मजा करतात सगळे त्यामुळे तुम्ही हां तसं एक डा एक गाण्याला तीन हजार रुपये खर्च येतो जर संगीतसाठी हवं असेल तर म्हणजे एक गाणं तुम्ही घेतलं तर ते एक गाणं आम्ही तीन हजार रुपयामध्ये बसवून मग त्यात तुमच्याकडे किती लोकांची आहे तर मग ते दोन लोकांचं असेल किंवा ग्रूपचं असेल काय प्रॉब्लेम नाही आम्ही सगळ्यांसाठी हे करून घेऊ ते आणि

हो हो हो तुम्ही या तुम्ही द तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण करून घेऊ तुम्हाला समजा जर एखाद्या कार्यक्रमासाठी करायचं असेल तर त्या पद्धतीचा चार्ज लागेल तुम्हाला तुम्ही या एकदा बघा आमचं प्रत्यक्ष मुलं कशी डान्स करत आहेत आणि तुम्हाला मग कळलेच आणि तसं युट्युब चॅनल तुम्ही बघितलेलंच आहे आमचं काय डाउट असेल तर मला हां काय डाउट असेल तर मला फोन करा परत युट्यूब चॅनल आधी बघून घ्या माझं आणि काय डाउट असेल तर फोन करा बिनधास्त ओके चालेल थँक्यू फॉर कॉलिंग बाय टेक केअर शोर थँक्यू